हां हां नमस्कार

हां मॅडम हो आम्ही फ्लॅट विकतो आहे वन बी एच के टू बी एच के तुम्हाला कोणता फ्लॅट पाहिजे

आम्ही टू बी एच के पंचेचाळीस लाख आणि वन बी एच के अडतीस लाख

आमची बिल्डिंग शिरगावात आहे एरिया एरिया असा शांत सर्व शांत आहे कॉलेज वगैरे सगळं जवळ आहे हे बिल्डिंगमधून हो हो ती प्रत्येका प्रत्येक फ्लॅटच्या मालकाला त्याच्यानुसार जागा दिलेली आहे तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता एक फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर हो हो हो चांगली आहे म आम्ही बिल्डिंग बांधतानाच अशी चांगल्या ठिकाणी घेतली आहे ते ज्याच्यामुळे सगळ्यांना तिथं नीट राहता यावं असं हो हो सगळं अगदी जवळ आहे दोन मिनटांच्या अंतरावर सगळं

चौदा पंधराशे स्क्वेअर फूटचा आपला टू बी एच के आहे आणि एक हजार स्क्वेअर फूटचा वन बीएचके आता तुम्ही टू बी एच के घेताय म्हटल्यावर तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट मिळेल हॉल दो दोन बेडरूम किचन दोन गॅलरी हो दोन गॅले एक हॉलला गॅलरी आहे आणि एक किचनला गॅलरी आहे नाही फर्निचर तुम्हीच घ्या तुम्ही फर्निचर तुमचंच फक्त आम्ही हां इंटेरियर पण तुमचं आम्ही फक्त लाईट फिटिंग करून देतो हो हो हो मग तुम्ही आता आपली बिल्डिंग अंडर कन्स कन्स्ट्रक्शन आहे मग तुम्ही येऊन तुम्हाला फरशी कशी पाहिजे हे पण तुम्ही सांगू शकता त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला फरशी पण टाकून देऊ

बघा हां तुम्ही एक पुढच्या महिन्यात दहा तारखेपासून येऊ शकता

हां चालेल चोवीस तास पाणी आपल्या बिल्डिंगमध्ये चोवीस तास पाणी मिळतं नाही नाही तो सर्व एरिया आपला शांत आहे तुम्ही कुठल्या मजल्यावर फ्लॅट घेणार तुम्हाला कुठल्या मजल्यावर कितव्या हां चालेल चालेल हो आहे लिफ्टची सोय आहे हो हो हो आहे सगळ्यांच्या सोयीनुसार स आपली आपण बिल्डिंग तयार केलेली आहे तुमच्या तुम्हाला सर्वच फ्लॅट खूप आवडतील तुम्ही येऊन बघून जाऊ शकता दहा तारखेनंतर

हां चालेल येण्याआधी कॉल करा फक्त

एकदम